खेळामुळे प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक विकास तर होतोच होतो पण मानसिक विकास पण होतो म्हणून खेळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे लहानपणापासूनच मुलांना शाळेमध्ये पण खेळ खेळण्यात प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याला ज्या खेळाची आवड आहे त्या खेळामध्ये पुढे कसं जाता येईल त्याबद्दल त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळायला पाहिजे भारतामध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेपासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे शाळेमध्ये आंतरशालेय आंतरराज्यीय आंतरदेशीय स्पर्धा घेतल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक मुलाच्या लहान असतानापासूनच त्याचा तसा तो विकास व्हायला पाहिजे त्यानंतर मोठ्या लेवलला जेव्हा खेळ खेळायला आपण जातो आता क्रिकेटमध्ये तर भरपूर पैसा आहे त्यामुळं त्या खेळाडूंना सोयी मिळतात पण कबड्डी झालं खोखो झालं असे जे आपले ग्रामीण खेळ आहेत त्या कुस्ती झालं त्या खेळामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळणाऱ्या खेळाडूंना पण अजून तसं चांगल्या सुविधा किंवा ग्राउंड किंवा पैसे मिळत नाहीत ज्यामुळे ते भरपूर कमी मुलं आहेत जी त्यांच्यामध्ये प्रतिभा असतानाही ते पुढे जाऊन चांगली कामगिरी करू शकत नाही कारण त्यांना खायला पण भेटत नाही त्यांना योग्य ते मार्गदर्शन कोच मिळत नाही तर या सर्व बाबी आहेतच आहेत तर त्याच्यामध्ये थोडी सुधारणा केली तर भरपूर चांगलं होईल